हॅलो मॅम आता मी तुमच्या ॲबवरून मिन्स उबर ॲपवरून कॅब बुक केलेली आहे दिनांक एक मार्च दोन हजार बावीसला तर मला तुम्ही सांगणार की की ती कॅब आहे किंवा ती कार आहे या फिर अजून मोठी गाडी आहे कारण ॲज माझ्याकडे लगेज खूप जास्त आहे आणि सामानही सुद्धा जास्त आहे तर मला ते कॅरी करण्यासाठी त्रास होणार आणि जर ते लोकही आमचे जास्त आहेत येण्यासाठी तर जर ती छोटी कार असेल तर प्लीज लेट मी नो कारण मला दिसत नाही आहे ॲपमध्ये मी चेक फार खूप वेळाही चेक्स केलेसुद्धा तरी ते मला दिसत नाही आहे तर तुम्ही प्लीज मला कळवणार की ती कॅप कशी आहे मोठी आहे की क कम म्हणजे छोटी आहे म्हणजे त्याप्रमाणे मी पुन्हा ती कॅब बुक करू शकेन थँक्यू